ग्रामीण भागातील लोक जास्त प्रमाणात व्यवसाय करतात परंतु त्या लोकां ते लोकं जर शहराच्या ठिकाणी आले आणि त्यांनी व्यवसाय जर सुरु करायचं म्हटलं तर त्यांना खूप रिस्कीचं काम वाटते कारण शहराच्या ठिकाणी व्यवसाय सुरु करणे हे आजच्या का काळामध्ये सोपी गोष्ट नाहीये आणि त्यानंतर त्यांना माहिती नसतं की बिझनेससाठी गोवरमेन्टने भरपूर योजना राबवलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला लोन मिळतं बँकेकडून तर ह्या जे फॅसिलिटीज असतात हे त्यांना माहिती नसतात तर त्यांना ह्या आव्हानांना सामोरे जावे लागते आणि दुसरं म्हणजे स्वतःची जर प्रॉपर्टी जर मॉर्गेज ठेवली असेल तर तीसुद्धा काढवणे तर ह्या गोष्टी त्यांना फार अवघड जातात आणि सर्वप्रथम म्हणजे त्यांना बिझनेस जर माहिती असेल तर त्यांची एक्झॅक्ट आयडिया म्हणजे एक्झॅक्ट आयडिया असते परंतु कशा पद्धतीनं कुठून स्टार्टअप करायचं हे त्यांना माहिती नसते तर याचे सुद्धा प्रबोधन करणे ग्रामीण भागामध्ये प्रबोधन करणे गरजेचं आहे